आमच्याकडे ना महाराष्ट्रीयन लोकांचा पोशाख खरंच इतका छान आहे की त्या त्यांनी धोतर नेहरू शर्ट आणि टोपी घातली पाहिजे अन बायकांनी नऊवार साड्या अंबाडा आणि वेणीला गजरा कानामध्ये फूल हातामध्ये बांगड्या पाटल्या गोठ गळ्यामध्ये सरी मंगळसूत्र जोडवे कंबरेचा पट्टा छल्ला पायातं पैंजण आणि नंतर वेणी आणि कुंकू असं त्यांचा पोशाख इतकी बाई सुंदर दिसते की खरंच नऊवार साडीमध्ये शोभून दिसती ती बाई आणि तेच जुना लोकांचं हे पोशाख आहे आणि मारवाडीमध्ये कसं उलटा पदर घेतात त्यांच्यात पण छान आहे गुजराती लोकामध्ये पण उलटा पदर घेतात त्यांचं पण वेगवेगळ्या वेगवेगळ्या लोकांमध्ये वेगवेगळी वेशभूषा आहे काही लोकांमध्ये मारवड्यामध्ये असा बुरखा घेतात त्यांच्यात दागिने वगैरे घालतात सगळ्या बायका प्रत्येक सणाला वेगवेगळ्या दागिनां घालतात प्रत्येक सणाला नटतात नट नटण्याचं आणि पोशाखचं फार आमच्याकडं महत्त्व आहे सांस्कृतिक पोशाख प्रत्येक वेळी घालण्याचा आणि प्रत्येक वेगवेगवेगळी दागिने घालण्याचा आमच्याकडं बायकांना खूप आवडतं त्या पोशाखामध्ये आता आम्ही ह्याला प्रत्येक सणाला आम्ही साड्या घेतो आता पंचमीला साडी घेतो नंतर महालक्ष्मीकडे आमच्याकडे बसवतात त्या महालक्ष्मीला आही साड्या घेतो दीपवळीला साडी घेतो परत ही आ पूर्णिमा करतो आम्ही वटसावित्री पूर्णिमेला साडी घेतो संक्रांतीला साडी घेतो प्रत्येक वेळी असे आमच्याकडे सा साड्या आणि दागिन्याचा खूप हाऊस आहे आमच्यातल्या महिलांना आणि त्यांना खूप आवडतं दागिने घ्यायला त्यामुळं काय होतं माहित आहे का अंगावर जर दागिने घातले तर बाई खूप सुंदर दिसते कसंय माहित आहे का कपडा कपडा आणि दागिन्यानेच माणूस उचलून दिसतंय ती कशी जरी असली काही असो काही असो पण ती कपड्यांनी दागिन्यानी खूप स्मार्ट दिसते आणि त्या पोषाखात ते छान दिसतात त्या पोशाख खूप चांगलाय आणि तेच सगळी संस्कृती आपल्याकडं आहे आणि तेच सगळ्यांनी ठेवावी असं मला पण वाटतं आणि ते संस्कृतीबद्दल फार म्हणजे प्रेम वाटतं मला ते त्या संस्कृतीबद्दल नऊवारी साडी पुरषांचा पोशाख सुंदर दिसतात सगळेजण आणि मग ते ह्याच्यात ती टोपी घालतात पेशवे पेशवेन टोपी कार्यक्रमाच्या वेळेस ती तशी धोती पेशव्याची टोपी आणखीन ते फेटा ते तर ते आणखीन अजून छान दिसतं आणि जुने ते लोकं होते आमच्याकडे आजोबा त्यांनी बी फेटा बांधायचे नानी अस नेहारू शर्ट असा खिशाचा घालायचे आणि नंतर धोतर घालायचे खूप छान दिसतेत ते आता ते फेट्या फेट्या लोकानी बंद केलेेत नाही तर ते जुने लोकं जे आजोबा होते त्यानी सतत बारा महिने ते फेट्या बांधायचे ती क त्यामुळं खरंच आकर्षक दिसते वेगवेगळे वेगवेगळ्या पोशाख मिळून आता आम्ही लग्नामध्येवगेरे जास्त करून दागिने नऊवार साडी आणि ते धोतर वगैरे नेहरू शर्ट असे कपडे घालतो